हा नमस्ते मॅडम बोला हो हो मॅडम इथूनच बोलते अच्छा मॅडम मग तुम्ही अतिशय योग्य ठिकाणीच फोन केलेला आहे आमचं जे कॉलेज आहे बी ईचं राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग इथे तुम्हाला अतिशय योग्य प्रकारे सर्व माहिती दिली जाईल मला एक सांगा मॅडम तुम्हाला बारावीला पर्सेंटेज किती आहेत अरे वाह नाईस छान आहे मॅडम मग तुम्हाला काहीच अडचण येणार नाही तुम्हाला अबाव नाईंटी म्हणजे नाईंटीच्या वर ज्यांना पर्सेंटेज असतात ना त्यांना आमच्याकडून स्कॉलरशिपसुद्धा दिली जाते त्यामुळे तुम्हाला जेवढी फीस अदर स्टुडंट्ला असेल ना त्यातही तुम्हाला एक पर्टिक्युलर एक विशिष्ट अशी सूट दिली जाईल आणि हो विचारा मॅडम नाही नाही मॅडम तो फॉर्म भरा तुम्ही कारण तो फॉर्म भरणं आणि ती एक्झाम देणं कंपलसरी आहे ती एक्झाम तुम्ही दिलेली असेल तरंच तुम्ही इथे येण्यासाठी पात्र समजले जाल कारण ही पात्रताच आहे की सी ई टी देणं यासाठी अत्यावश्यक आहे तुम्ही सी ई टी द्या आणि त्यानंतर मी तुम्हाला वाटलं तर आता सर्व ब्रॅंचेस सांगून देते मॅडम आमचे इथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग इंजिनीअरिंग आहे सिव्हिल इंजिनीअरिंग आहे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पण आहे आणि कंप्युटर इंजिनीअरिंग पण आहे त्यामुळे तुम्हाला इथे प्रत्येक ब्रँच अव्हेलेबल आहे तुमच्यासाठी प्लस इथे ॲडमिशन घेतल्यावर तुम्हाला इथे लेडीज होस्टेलची फॅसिलिटी आहे आणि ते लेडीज हॉस्टेल पूर्ण कॉलेज कॅम्पसच्या आतच आहे त्यामुळे तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची पण गरज नाही एवढंच काय मॅडम जी खानावळ आहे ना कॉलेजची ती पण कॉलेज कॅम्पसच्या आतच आहे म्हणजे तुम्हाला इथे हो स्टेशनरी सर्व आहे आणि स्टेशनरीची पण इथे सुविधा अव्हॅलेबल करण्यासाठी आता एक आपण अर्ज केलेला आहे मॅडम म्हणजे तुम्हाला जे ही स्टेशनरीचं जेही सामान लागत असेल कारण आता आम्ही बघितलं बऱ्याच मुलांना प्रोजेक्ट वगैरे असे दिले जात होते मग त्यासाठी ते बाहेर जायचे आणायला आणि मग हे आम्हाला योग्य वाटत नव्हतं हो हो हो हो त्यामुळे तुम्हाला जेही शैक्षणिक साहित्य लागेल ना मॅडम ते सर्व याच कॅम्पसमध्ये तुम्हाला स्टेशनरीच्या माध्यमातून अव्हॅलेबल करून दिलं जाईल हो विचारा मॅडम हो मॅडम इथे हो प्रत्येक वर्षी इथे कॅम्पस इंटरव्ह्यू होत असतो आणि आत्तापर्यंतचा आमचा रेकॉर्ड आहे की जेव्हाही कॅम्पस इंटरव्ह्यू होत असतो त्यात दहा कँडिडेट या कॉलेजमधून सिलेक्ट होतातच ही मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते आणि जर तुमचा आत्ताचं जे स्कोरिंग आहे ते बघता मी तर तुम्हाला तुमची तुम्हीही जर असंच तुमचं जे काही अभ्यास आहे अभ्यासातली जी आवड आहे ती अशीच जर ठेवली तर तुमचं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येही सिलेक्शन होणं अतिशय साहजिक किंवा सोपं आहे आणि जेवढी हा जेवढी वैयक्तिक किंवा प्रत्येक गोष्टीबाबत बारकाईंबद्दल माहिती इथे तुम्हाला उपलब्ध होईल ना मॅडम कदाचित तेवढी इतर ठिकाणी होणं होऊ शकत नाही आणि एवढंच काय तर तुम्हाला स्कॉलरशिपद्वारे तुमची बरीचशी फीस सुद्धा माफ होईल त्यामुळे मला तरी वाटतं मॅडम तुम्ही लवकरच सी ई टीचा फॉर्म भरा आणि सी ई टीमध्ये तुम्हाला सपोझ थोडंफार कमी जास्त जरी झाले तरी आम्ही इथे ॲड्जस्ट करून घेऊ आणि तुमचं ॲडमिशन करून देऊ हो हो चालेल मॅडम आता आमच्याजवळ तुमचा नंबर आला ना आता प्रत्येक गोष्टीसाठी इव्हन सी ई टीचे फॉर्म निघाल्यावर प्रत्येक प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स आणि इन्फर्मेशन आता या नंबरवर आम्ही तुम्हाला पाठवू मॅडम हो हो हो मॅडम ओके धन्यवाद अरे हे आमचं कर्तव्यच आहे मॅडम ओके धन्यवाद मॅडम आणि इथे हॉस्टेलमध्ये राहण्याची तुमची फॅसिलिटी आहे प्लस जर पॅरेंट्सला म्हणजे आईला वगैरे तुम्ही ठेवू शकत असाल तर आपल्या स्कुल कॅम्पसच्या बाहेर रूम्सची फॅसिलिटीसुद्धा आपण अव्हायलेबल केलेली आहे मॅडम हो हो ओके मॅडम धन्यवाद